हॅलो हां मी स्टुडंट बोलत आहे मला ना थोडं मॅम करिअरबद्दल मला गाईड पाहिजे होतं माझं ट्वेल्थ झालेलं आहे आणि बॉयोलॉजी आणि नीटमधून आणि नीटमध्ये मला दोनशे मिळाले आहेत तर मला समजत नाही आहे की मी फ्युचरमध्ये म्हणजे काय करू तर तुम्ही मला थोडं मार्गदर्शन देऊ शकता का हो माझं ट्वेल्थमध्ये सायन्स होतं बॉयोलॉजी सब्जेक्ट होता

दोनशे तसं मला मेडिकल फील्डकडे जायची इच्छा आहे पण मला भीती वाटतं आहे म्हणजे मला असं वाटत आहे की मी नाही करू शकनार आणि त्याच्यामध्ये किती फील्ड आहे म्हणजे त्याच्याबद्दल मला जास्त काही नॉलेज नाही आहे म्हणजे मेडिकल फील्डमध्ये आनखी कोणते कोणते असते जॉब वगैरे कॉलेजेस वगैरे एवढं सगळं काही माहिती नाही आहे

डी फॉम हां मॅम डी फॉमचे दोन इयर असते की तीन म्हणजे त्याच्या रिलेट कसं काय असतेय

अच्छा

तुम्हाला चांगले कॉलेजेस माहिती आहे का

अच्छा अच्छा आणि मॅम फीज अच्छा स्कॉलरशिप पण मिळते आणि फीज वगैरे किती असते ठीक आहे हां हां ठीक आहे मॅम समजलं ओके ठीक आहे मॅम थँक्यू